मराठी भाषा ही सर्वात एक जुनी भाषा आहे तर मराठी सगळ्यात जास्त संस्कृत भाषेशीही संबंधित भाषा आहे मराठी भाषा ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण भागात बोलली जाते त्यातही सुद्धा जर तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशात गेलात उदाहरणार्थ सिंधुदुर्गमध्ये पुण्यामध्ये किंवा मुंबई नागपूर विदर्भ भागात अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी मराठीच बोलली जाते पण प्रत्येक भाषेमध्ये एक बोलण्याची पद्धत कोल्हापूरमधले ब तिथे मराठी बोलण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे सिंधुदुर्गामध्ये मालवणी बोलली जाते पण ती सुद्धा मराठी भाषेशी संबंधितच भाषा आहे तर ह्या सर्व भाषा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलात तरी मराठीभाषिक लोकांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामध्ये जी देवनागरी लिपी जी म्हणतो आपण तीच हिंदीमध्येसुद्धा वापरली जाते आणि संस्कृतमध्येसुद्धा ह्याच्या संस्कृतमध्ये जी अक्षर वगैरे आहेत तर तशीच तीच अक्षरं किंवा देवनागरी लिपी ही मराठीमध्ये वापरली जाते आणि मराठी भाषा ही पूर्वापारपासून चालत आलेली आहे शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून किंवा त्याच्याही आधीपासूनसुद्धा आपल्याला त्याचे रेफरन्स मिळतात संत ज्ञानेश्वर महाराज यांनीसुद्धा मराठी भाषेचा गोडवा गायलेला आहे तर मराठी भाषेमध्येच त्यांनी अनेक ग्रंथनिर्मिती केलेली आहे भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी वगैरे ह्यासारखे पवित्र ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत ही सर्व मराठी भाषेतच लिहिलेले आहेत पण तरीसुद्धा आपण बघायला गेलो तर मराठी भाषेतसुद्धा त्या त्या कालावधीनुसार म्हणजे शतकानुसार त्यामध्ये फरक फरक पडत गेलेला आहे तरीसुद्धा ही मराठी भाषा सगळ्यात सोपी आणि चांगली आणि समजून घेण्यासारखी भाषा आहे